माझा जन्म हिंदू धर्मामध्ये झालेला आहे पण त्या धर्मातील सगळ सगळ्याच प्रथा परंपराचं मी पालन करतो असं नाही आहे मला ज्या काल सुसंगत वाटतात ज्या माणसा माणसामध्ये कोणताही भेदभाव करत नाहीत अशा ज्या आहेत जेथे माणूसकी असते अशा प्रथा परंपरांचे निसर्ग संवर्धन करणाऱ्या प्रथा परंपरांचे मी पालन करतो

मला याच्या इतिहासामधील सर्वात महत्त्वाची घटना वाटते ते शिवाजी महाराजांचे पराक्रम त्यांनी केवळ हिंदू धर्म म्हणून नाही तर अनेक धर्म तसेच संस्कृती या सर्वांसाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्यांच्या संरक्षणाचे प्रयत्न केलेले आहेत एका धर्मनिरपेक्ष न्याय अशा पद्धतीच्या राज्याची स्थापना करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो यशश्वीही त्यांनी करून दाखवला आहे